मला बऱ्यापैकी माझ्या मित्रानी लहानपणी ज्या काही गोष्टी दिल्या त्या मी बऱ्यापैकी माझ्याकडं व्यवस्थित जपून ठेवल्या आहेत त्या लहानपणी गोष्टी म्हणजे लहानपणी असताना गोट्या खेळत असताना एक मोठी गोटी असती ती गोटी मी अजून जपून ठेवली आहे व शाळेमध्ये भाषणामध्ये माझा नंबर आला असताना शिक्षकांनी मला कलरचा खडू दिलेला तो कलर खडू मी अर्धा संपवला आहे तो अजून जपून ठेवलेला आहे अशाच प्रकारे मला माझ्या मित्रांनी जी काही पुस्तकं दिली आहे ती मी जपून ठेवली आहेत किंवा शुभ कामामध्ये लग्नप्रसंगी किंवा वास्तुशांतीच्या वेळेला काही काही भेटवस्तू आले आहेत ती त्या मी अगदी जपून ठेवल्या आहेत व काही गोष्टी असे असतात की अव अविस्मरणीय असतात की वाटेत प्रवास करत असताना एखाद्या मित्राच्या घरी गेलो आणि त्या मित्रांच्या घरी एखादं शेतीतील अवजार पाहिलं आणि मी त्याला विचारलं हे अवजार खूप छान आहे तर ते अवजार किंवा ती वस्तू काम करण्यासाठी दिलेली मी अगदी व्यवस्थित जपून ठेवली आहे व त्याचा मला चांगल्या प्रकारे शेतीमध्ये वापर करता येतो किंवा मला जी कादंबरी मृत्यूंजयी आमच्या शिक्षकांनी दिली आहे ती मृ शिवाजी सावंत यांची कादंबरी मी फार अगदी एखाद्या ग्रंथाप्रमाणे जपून ठेवली आहे व वेळ मिळेल तेव्हा पुन्हा पुन्हा वाचत असतो व ते वाचण्यासाठी किंवा त्यांच्या सरा त्या सरांची आठवण म्हणून गुरुंची आठवण म्हनून मला फार छान वाटते